मी महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातली रहिवासी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गडकिल्ले आहेत त्यामुळे सहल घडवणारे स्थानिक टूर टूर गाईड हे तिथे असतातच आणि सिंधुदुर्गात काही धबधबे आहेत आंबोलीचा म्हणा किवा सावडावचा म्हणा कणकवलीतला तसंच समुद्र किनारे आहेत चिवला बीच आहे देवबागचा संगम आहे त्याच्यानंतर अनेक जुनी पुरातन मंदिरं आहेत जी पाहण्यासारखी आहेत आदिनारायणाचं आहे धामापूरचं सातेरीचं मंदिर आहे गणेशबाव म्हणून आहे तिथे देवगडला एक गणपतीचं मंदिर आहे अशी अनेक स्थळं आहेत जी बघण्यासारखी आहेत आणि त्याबद्दल माहिती घेण्यासारखी आहे मग जेव्हा मालवणच्या किल्ल्यावर किंवा असे विजयदुर्गच्या किल्ल्यावर आपण जातो त्यावेळी तिथे तिथले स्थानिक टूर गाईड आपल्याला त्या किल्ल्याबद्दल किल्ल्यातील प्रत्येक भागाबद्दल माहिती देताना दिसतात आणि ते मराठीतून तर देतातच मराठी मालवणी या भाषा त्यांना येतातच पण त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजीमधूनही बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ते माहिती देत असतात अशावेळी त्यांना इतर भाषांमध्ये बोलणं गरजेचं असतं कारण प्रत्येक पर्यटक हा काही महाराष्ट्रातला असणार नाही आहे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना मराठी वाचताही येत नाही जिथे आपल्याकडे किल्ल्यांवर माहिती किल्ल्यांत माहिती दिली जाते बोर्ड लावलेले असतात पण ते ते वाचू शकत नाही येत त्यामुळे ते बऱ्याचदा टूर गाईड घेतात आणि त्यांच्यासोबत ती सहल म्हणजे आपला जो किल्ला फिरण्याचा प्रवास अनुभव असतो तो अनुभवतात अशावेळी त्यांना टूर गाईड असतात ते माहिती देतात त्यामुळे त्यांना इतर भाषा येणं हे आवश्यक असतं अशावेळी टूर गाईड मराठी हिंदी इंग्रजी ह्या भाषांमध्ये बोलण्यासाठी कम्फर्टेबल असतात